बुलढाण्याज बुलढाणा जिल्ह्यात जर लोकप्रिय म्हटलं तर ते म्हणजे ज्वारीची भाकर किंवा कळण्याची भाकर आणि ठेचा इथे लोकांना ज्वारीची भाकर आणि हिरवी मिरचीचा ठेचा हा फार प्रमाणात आवडतो ती चुलीवरची भाकर ती बनवण्याची पद्धत एक वेगळीच आहे आणि ठेचा पण जे आजोबा वगैरे होते जे काही आपल्या आज्ज्या होत्या त्या चुलीवरती भाकरी बनवायच्या आणि तेच आताही चालत येत आहे आणि आपल्या वडिलांना आत्ताच्याही आत्ताच्याही काळात भाकरी आणि ज्वारीची भाकर आणि ठेचा ह्या फार प्रमाणात खाल्ला जातो